हा हॅलो स्वागत रेस्टॉरंट मी काय आपली सेवा करू शकतो मॅडम हा माहिती अच्छा अच्छा बरं बरं कोणत्या डीशेश हा हो हो मॅडम बरं बरोबर आहे

हा तसं मॅडम बघा आमच्या रेस्टॉरंटमध्ये पंजाबी डीशेश साऊथ इंडियन फूड आणि त्यासोबत म्हाराष्ट्रियन फूड असं सर्व पदार्थ एक सर्वसाधारण सर्वांना रुचेल असे पदार्थ आमच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतात हा पण आपण जर म्हणसाल तर आपल्याला ऑर्डरप्रमाणे ह्या ज्या डीशेश आहे त्या आपल्याला तयार करून मिळतील बरं हा साधारणपणे फंक्शन कधी आहे मॅडम आपलं हा म्हणजे एक दोन दिवसांनी आहे का असं म्हणजे अच्छा अच्छा चालेल चालेल मॅडम तर बघा समजा आपल्याला ज्या आपण स्वीट डीशेश असतात जे मुलं सगळ्या आवडीनं खातात जसं पाणीपुरी किंवा वडापाव किंवा पावभाजी वगैरे तर साधारणपणे आम्ही काय करतो की समजा जिथे फंक्शन असेल त्या ठिकाणी आम्ही आमचे जे काही माणसं आहे एक्स्पर्ट आहे ते तिथे पाठवून स्टॉल लावून तुम्हाला ते सगळं डीशेश एव्हेलेबल करून देतो रेडी करून देतो तर पेमेंटचं म्हणजे असं आहे मॅडम समजा आपले म्हणजे किती मेंबर्स आहे म्हणजे आपण किती इनव्हाईट करणार आहात तर त्याप्रमाणे प्रत्येक प्रत्येकी पर हेड डिशप्रमाणे समजा आम्ही ती ऑर्डर घेतो चालेल चालेल मॅडम चालेल आपण एक साधारणपणे आपली लिश्ट बनवा आणि एक फेवरेट डीशेशमध्ये आपल्याला काय काय ऍटम पाहिजे एक ते मला कळवा म्हणजे त्याप्रमाणे मी तयारी करू शकतो ओके मॅडम धन्यवाद स्वागत रेस्टॉरंटबद्दल तर कॉल केल्याबद्दल आपला दिल दिवस शुभ असो